कालांतरानं दूरसंचार प्रणाली कशी म्हणजे खूप खूप बदललेली आहे कारण पहिल्या काळात जर पाहिलं म्हणजे मला तन मी नाही पाहिलेलं पण माझ्यापेक्षा जे माझे आजोबा वगैरे सांगतात की पहिला आमच्या काळामध्ये फक्तच छोटंसंस लाईट वगैरे म्हणजे कंदील होता त्यानंतर मग लाईट आला लाईटाचा प्रकाश त्यांना कळाला लागला आणि दूरसंचार म्हणजे वाढत गेल्यानंतर म्हणजे पहिले छोटा टी वी होता आता तो एवढा मोठा टी वी आलाय की बापरे बघण्याचंच काम नाही आणि मोबाईल फोन वगैरे इलेक्ट्रिक एवढे बदल झाले खूप खूप बदल झालेले आहे आणि म्हणजे पाहा पहिला काळात म्हणलं तर खूप वेगळं होतं आणि आता म्हणजे खूप वेगळं झालेलं आहे खूप मोठे मोठे टी वी आगले टी वी वगैरे आलेले आहे मोठे मोठे फोन आलेले आहे म्हणजे मुलांना सुद्धा ते बसल्याबसल्या ते फोन वगैरे ते हात टच करू शकतात सर्व करू शकतात म्हणजे नुसतं कानात भोये घालून बोलाचं आणि फोन दुसरीकडे चालू आहे असेसुद्धा इलेक्ट्रिक हे झालेली आहे खूप दूर संचारप्रणाली म्हणजे खूप खूप प्रमाणात चेंज झालेली आहे